आमच्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये आरोग्य सेवा जी आहे ती खूप चांगली आहे आणि जास्तीतजास्त करून आमच्या इथे एक हॉस्पिटल आहे छाजेड म्हणून त्या हॉस्पिटलमध्ये तुम्ही रात्री दिवसा केव्हाही ॲम् ॲम्ब्युलन्सला फोन केला त्या हॉस्पिटलची ॲम्बुलन्सला तात्काळ येते अगदी मी सांगते नं वीस ते पंचवीस मिंटाच्या आत वीस पन मिंटं जास्त झाले दहा ते पंधरा मिंटाच्या आत ती ॲम्बुलन्स येते आता आमचे इकडे डोंगराळ डोंगराळ प्रदेश आहे म्हणजे की इकडे रस्त्याची वळणं वगैरेपण असे खूप सापाच्या याच्यासारखे आहेत तर यायला वेळ लागतो पण नाहीे आमच्या इकडे असं आहे ना की छाजेड हॉस्पिटलला तुम्ही फोन केला दहा ते पंधरा मिंटामध्ये ॲम्बुलन्स येईल आणि आमच्या इथलं जे हॉस्पिटल आहे जसं मी छाजेडचं सांगितलं त्याच्यानंतर एक संचेती हॉस्पिटल आहे ह्या दोन हॉस्पिटलचे तर मी खूप तारीफ करेल कारण की माझ्या बाबांना मध्ये प्रॉब्लेम झाला होता त्यांच्या छातीत धडधडत होतं म्हणजे त्यांना ब्लड प्रेशर आहे तर् त्यांना आम्हाला न्यायचं होतं पण माझ्या भावाला तेवढं कळत नाहीना तो थोडं कमी डोक्याचा असल्यामुळे त्याला गाडी वगैरेपण चालवता येत नाही तर आम्ही ॲम्ब्युलन्सला फोन केला तर आम्हाला टेन्शन होतं ॲम्ब्युलन्स येते की नाही तर अगदी पाच ते सात मिंटामध्ये ॲम्बुलन्स एकदम फास्ट आली बाबांना घेऊन गेली आणि कमीतल्या म्हणजे कमीतकमी पैशामधे त्यांनी आमचं सगळं करून दिलं बाबांना सलाइन वागैरे लावणं असो किंवा माझ्या ताईच्या सासऱ्यांचं ऑपरेशन झालं बायपासचं तिथे तर त्यांनापण एकदम कमी पैशांमधे करून दिलं आणि गवर्मेंट हॉस्पिटल म्हणाल तर मीच आधीपण सांगितलं डोळ्याच्या ऑपरेशनसाठी माझ्या बाबांना तिकडेच नेलं होतं आणि दोन चार हॉस्पिटल आहे आमच्याइकडे डोळ्याच्या ऑपरेशनसाठी पण ते खूप पैसे सांगतात एका डोळ्याचे वीस हजार रुपये तेवढे आम्हाला परवडत नाही कारण सामान्य पुरुषाला किंवा एखाद्या सामान्य कुटुंबाला ते परवडत नाही त्याच्यामुळे आम्ही गवर्मेंट हॉस्पिटललाच जातो तिकडे ड्रॉप असो किंवा टॅब्लेट्स असो ते फ्रीच मिळतात त्याच्यासोबत त्याच्यामुळे कमीतकमी पैशामधे होतं